आमच्या परिसरामध्ये प्रसिद्ध महाविद महाविद्यालय म्हणजेच जनता शिक्षण मंडळचं कॉलेज त्यानंतर विधी महाविद्यालय दत्ता पाटील कॉलेज आहे त्यानंतर पी एन पी प्रभाकर नारायण पाटील महाविद्यालय अशा ह्या महाविद्यालयांमध्ये अगदी वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं म्हणजेच व्यावसायिक शिक्षणसुद्धा दिलं जातं त्याचबरोबर जे महाविद्यालयीन जे शिक्षण आहे तेसुद्धा दिलं जातं

आजूबाजूला असलेली जी काही महाविद्यालयं आहेत त्यामध्ये डी एड अध्यापक विद्यालय आहे ते आहे माझा कुटूंबातील कोणी तिथे शिकत नाही त्यामुळे त्याविषयी मी काही सांगू शकत नाही